भारतीय चित्रपट हे साधारणपणे राजकीय किंवा कौटुंबिक अस ह्या विषयावरती असतात बरेचदा काही चित्रपट ज्वलं ज्वलंत विषय ज सत्यघटना यावरच आधारित असतात मला जुने आणि हलकी फुलकी कॉमेडी असलेले चित्रपट जास्त आवडतात दीप्ती नवल आणि फारुख शेख यांचा चष्मेबद्दूर अमोल पालेकर यांचा गोलमाल बातो बातोंमे इत्यादी चित्रपट मी अनेकवेळा पाहिले आहेत चुपके चुपके शोले इत्यादी अमिताभ बच्चन यांचे सिनेमेही मला आवडतात पूर्वी चित्रपटसंगीत हे मुख्यतः शास्त्रीय संगीतावर आधारित असायचे त्यामुळे तशी गाणी वारंवार ऐकायला खूप आवडते लता मंगेशकर आणि मंगेशकर कुटुंबियांची सर्वच गाणी खूपच छान आहेत त्याचबरोबर येसुदास हेमंतकुमार गीता दत्त शैलेंद्र सिंग इत्यादी गायकांची गाणीसुद्धा मला फार आवडतात